दिवसातून किती वेळ तुम्ही गाण्याला देता असं काही विशिष्ट सांगता येणार नाही कारण तसं काय आपण पद्धतशीर काही गाणं शिकलो असं काही नाही आहे पण येता जाता उठत बसता कार्य करता गुणगुणावं आणि स्वांत सुखाय गाणं म्हणावं हा असंच म्हणजे आता साधं आपण झाडावर पक्षी गातात वगैरे ते काय अमुक वेळ देतात असं काही नाही खुशीनं गात असतात आपण ते ऐकतो पण आपल्याला आनंद निर्माण होतो आपण आनंदी होतो त्याने ऐकून वगैरे तसंच आहे हे जाता येता गुणगुणावं सुंदरपैकी अगदी मन हलकं होऊन बसतं कुठलेही ताण किंवा ता जे काय हे आहे ते आपल्या जवळपास फिरकत पण नाहीत त्यामुळे वगैरे आणि गाणं शिकायचं म्हणजे काय की काही नाही आता रेडिओवर गाणं लागलेलं आहे डोक्यात सकाळी बसतं दिवसभर आपण ते गुणगुणत राहतो आपण ते म्हणून म्हणून बघतो मग काहीतरी चुकलेलं असतं ते आपल्या लक्षात येतं वगैरे मग आपण पुन्हा ते दु चुक दुरुस्त करतो ते पुन्हा पुन्हा पुन्हा म्हणतो वगैरे कधी वेळ मिळाला थोडासा हे झालं तर आपण रेकॉडिंग पण करून पाहतो आपलं स्वतःसाठी वगैरे हे स्वांत सुखाय म्हणजे अगदी काय आपण काय कार्यक्रम करणार आहे ठीक आहे आता गणपतीचा एक हे असतो सांस्कृतिक कार्यक्रम म्हणतात की सर्वांनी त्याच्यामध्ये न सामील व्हावं म्हणावं एखादं गाणं म्हणावं एखादी आरती म्हणावी एखादं भक्तिगीत म्हणावं वगैरे तर तसं आपण ते करतो म्हणजे आणि गाणं शिकायसाठी असं काही खरं म्हणजे काय आम्हाला काय ल कधी लागलं नाही सहज जाता येता जे काय कानावर पडतं आहे तेच आपण शिकणं तेच त्याची त्याचा अभ्यास करणं जात हे करणं आणि सराव करणं सराव करून त्याच्यातनं आपणच स्वतः ते एकदा म्हणणं आपल्याला कसं वाटतं आहे इथं आसपास इकडं जे लो हे आहेत त्यांना कसं वाटतं आसपासच्या लोकांना कसं वाटतं आहे ते गाणं वगैरे त्यांना आनंद होत असेल तर ते प्रश्नच नाही आहे मग काही जणांना काही त्रास होत असेल तर आपण ते सोडून द्यावं पण ज्यांनी आनंद निर्माण होतो आहे ते गाणं कधीही म्हणावं किती वेळ द्यावा कितीही वेळ द्यावा असं काही बंधन त्याचं नाही हां जे आपण जे प्रोफेशनल जे गायक आहेत त्याच्यासाठी ते आहे किंवा सकाळी तीन चार तास रियाज झाला पाहिजे सहा तास रियाज झाला पाहिजे किंवा वादनाचा रियाज झाला पाहिजे गाण्याचा रियाज झाला असं सगळं त्यांच्यावरती असतं तसं काय आपल्याला त्याचे ह्याचे काय हे नाही आपण कधीही म्हणावं गाणं कितीही वेळ म्हणावं गुणगुणावं याला बाथरूम सिंगर म्हणतात तसं त्या बाथरूम तसं पण म्हणावं एकटं जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही म्हणावं माझे जीवन गाणे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे असं सगळं म्हणजे काही असलं तरी आपण ते गाणं म्हणावं आणि खुश राहावं ह्या मताचा मी आहे त्याच्यासाठी काय अव्वा जसं शाळेमध्ये अभ्यास दिलेला आहे होमवर्क दिलेला आहे वगैरे अशा पद्धतीचं असं काही त्याला बंधन असं काही नाही आहे बंधन मी ठेवलेलंही नाही आहे आपण काही असं सहज यथाशक्ती जे काय असेल ते आपण करत राहावं काही आपल्या घरामध्ये एखादा कार्यक्रम आहे काहीतरी चार लोकं जमले आहेत सगळे तर सांगायचं एक दो तू एक गाणं म्हण तू एक गाणं म्हण झालं की दहा माणसांनी दहा गाणी म्हणली झाला की कार्यक्रम तयार झाला तिथे एक आणि किंवा भे गाण्याच्या भेंड्या कराव्या ह्या अक्षरावरून दुसरं गाणं म्हण त्या अक्षरावरून तू गाणं म्हण असं असं असं असा एक आनंददायी असा जो एक सोहळा म्हणता येईल तो त्या गाण्यातून तयार करता येतो संगीतातून तयार करता येतो चार लोकं गोळा होतात

क्लासिकल असेल एखाद्याकडं तर ते एखाद्याकडून भावगीताचं स्कि हे असेल स्किल असेल भा भावगीत म्हणावं भक्तिगीत आहे किंवा एखाद्या मंदिरामध्ये सगळे लोक जमले आहेत भक्तिगीत म्हणावं तिथे एखादं असा तो एक आस्पेक्ट आहे किंवा त्याच्या मागची कल्पना आहे त्याप्रमाणे असं चालू आहे असं ज्याच्यातून आनंद मिळतो बास